हां बोला ना तुम्हाला पर्यटनासाठी धाराशिवला यायचं आहे का बरं चालते मग तुमचं हॉटेल वगैरे सगळं बुकिंग पाहिजे का तुम्हाला जेवण्यासाठी नाही म्हणजे हॉटेल इथं चांगले आहे तुम्हाला म्हणजे कॅफे वगैरे जेवण्यासाठी हॉटेल भरपूर आहेत तिथं मेघदूत आहे न अजून बरेच असे चांगले हॉटेल आहेत आणि तुम्हाला परर्यटनासाठी म्हटल्यावर तिथं हातला देवी म्हणून एक ठिकाण आहे चांगलं डोंगरावरती छान आहे हवेशीर वातावरण वगैरे आणि दुसरं धाराशिवच्या लेण्या म्हणून आहेत हां हां पाहण्यासारखं ते ही आहे आणि वडगावचं एक महादेवाचं मंदिर आहे जवळच वडगाव म्हणून आणि महाराष्ट्रातलं साडे तीन पिठापैकी तुळजापूर भवानीचं मंदिर तुम्हाला जवळंच आहे तिथून वीस किलोमीटर एवढे ठिकाण आहे तुम्हाला पाहण्यासारखे तुम्हाला बस म्हणला तर बस आहे तुम्हाला बस आटो दोन्ही आहे जर तुम्ही प्रायवेट फिरणार असाल तर आं साधारण तुम्हाला हातला देवी एक अर्धा तास तिथूनच एक दहा पंधरा मिनिटं म्हणजे वीस मिनटाचा अंतर समजा धाराशिवच्या लेण्या आहेत आणि अर्धा तास वडगावसुद्धा अर्ध्या तासाच्या अंतरावर असेल जायची सोय आपल्याला प्रायवेट म्हणाल तर प्रायव्हेट येऊ शकते आणि हे पण आहे म्हणजे न हे क आपल्याला आटो वगैरे बस